यवतमाळ जिल्हा म्हटलं तर कॉटन सिटी हे नाव पहिलं येतं आणि शेती हा इथला मूलभूत मुख्य व्यवसाय आहे आणि शेतीमुळे अर्थव्यवस्थेला खूप चांगली चालना मिळालेलं आहे आणि जसे की बाकीचे पण आपण म्हटलं तर स यामध्ये सामाजिक बदल झाले किंवा इथल्या ज्या राहणाऱ्या लोकांचं आहे शिक्षणासाठी बाहेरगावी जाणे या काही इथले खूप मोठमोठे कॉलेजेस आहे तर बाहेरचे लोकं इथे शिक्षणासाठी येतात त्यामुळे आवं दळणवळणाचे साधने भरपूर असल्यामुळे आणि हे यवतमाळ शहर हे उंच भागी असल्यामुळे आजूबाजूला आणि क्षेत्रफळ दृष्टिकोनात सर्वांत मोठा जिल्हा असल्यामुळे इथे भरपूर लोकांची दरवळ चालू राहतात तर या लोकांना रोजगार मिळून जातो आणि आर्थिकता पण खूप चांगली मजबूत बनते आणि इथे भरपूर राहणाऱ्या लोकांवर भरपूर वेगवेगळे परिणाम झाले सुशिक्षित झाले आणि बराचशा गोष्टींचा त्यांना नॉलेज मिळालेलं आहे आणि शिक्षण संस्थे जास्त असल्यामुळे शिक्षणावर जास्तीत जास्त भर इथले लोकं स्थानिक लोक देतात